हां हॅलो सर हां नमस्कार सर हां नमस्कार सर मी कुलकर्नी बोलते आहे हां तर मी तुम्हाला माहितीच आहे की मी सातव्या वर्गात वर्गावर शिकवते आणि हां आपला जो वेळ आहे शाळेचा टायमिंग जो आहे तो साडेबारा ते साडेपाच आहे पण मला ना एक तुमच्याकडून परमिशनसाठी फोन फोन केला आहे मी की मला पुढं एक कोर्स करायचा आहे पत्रकारितेचा तर त्यात कॉलेजची जी वेळ आहे ती संध्याकाळी चार पाच चार ते साडेपाच अशी आहे त्या कोर्सची जी वेळ आहे ती तर मला तुमच्याकडून अशी परवानगी पाहिजे होती की मला त्या वेळेमध्ये चारला शाळेतून तुम्ही निघण्याची परवानगी दे देऊ शकाल का तो दीड तास आहे सर चार ते साडेपाच माझा रोजचा टायमिंग सर साडेबारा ते साडेपाच या वेळेत मी शाळेत असते ते तुम्हाला माहितीच आहे पण चार ते साडेपाच त्या जे मी कोर्स करणार आहे पत्रकारितेचा त्याची टायमिंगची वेळ आहे त्या कॉलेजची तर मग तुम्ही हो बरोबर आहे हां सर बरोबर आहे तुमचं पण मग तो हो हो बरोबर

हो बरोबरच आहे तुमचं मला असं

सर तुम्हाला मी एक हां

चालेल सर मी एकदा सरांशी बोलून घेते माझ्या कॉलेजच्या सरांशी बोलते आणि तेच काय म्हणतात ते तुम्हाला सांगतेच पण माझी एक रिक्वेस्ट होती अशी की जर थंब मशीन आणि जर काही क कमिटीचं असेल तर मग मी तसं शाळेला व्यवस्थितलिखी लेखी देऊ शकते काय ॲप्लिकेशन की माझी माझी अशी अडचण आहे आणि मी चार वाजता जाऊ शकते का असं तुमचं तुमच्या काय मतानी तुम्हाला वाटते की असं ॲप्लिकेशन देता येतं का

हो बरोबर आहे हां बरोबर आहे सर मग त्याला पर्याय असा आहे मी सर माझ्याच कॉलेजच्या सरांशी बोलून घेते आधी तो कोर्सला मी अजून ॲडमिशन घेतलं म्हणजे घ्यायचं आहे असं ठरवलं आहे पण अजून घेतलेलं नाही आणि त्या संदर्भात आधी मी सगळं बोलते कारण वेळ पण ॲडजस्ट झाला पाहिजे आणि मग तसं ठरवते

हो ना बरोबर आहे हो चालेल सर मी थँ थँक्यू करू का सर मी तुम्हाला वेळ तुम्हाला वेळ दिला हो चालेल सर थँक्यू ओके